हॅलो डी वाय हॉस्पिटल काय मला ना अपॉरमेंट पाहिजे होती हे हे करायचं होतं सोनोग्राफी करायची होती सकाळची भेटेल का ती वाजतील साधारण पण भेटेल ना उद्याची अपॉरमेंट डॉक्टर वगैरे असतील ना न्यू न्यू पेशंट नाही फस्ट टाईमच येतो आहे

आमच्या इकडे एक पेशंट तुमच्या तिकडे गेलेला ना मग ते बोलले की चांगलं आहे तिकडे हॉस्पिटल वगैरे

मला पोटात वगैरे दुखत आहे

कमरेत दुखत आहे नाही आम्ही लोकलला गेलेलो ते बोलले की सोनोग्राफी करा म्हणून नाही उद्या येतो आम्ही हो दोन तीन दिवस झाले नाही लोकलला गेलेलो ना ते बोलले की डायरेक सोनोग्राफी करा एक महिना आधी आलेली आता नाही आली आहे रिया गोसावी वय तीस कोल्हापूरला हां चालेल ठीक आहे थँक्यू